ह नमस्कार बोला सर हो येस येस

ओके ओके हा ओके बरं बरं बरं मला एक सांगा अगोदर तुम्ही असं काही पहिले कुठे काही असं बोललेलं आहे का मनातल्या मनात किंवा देवाधर्माला की बाबा माझं हे येऊ दे असं असं करू दे तर होऊ दे मग मी असं असं करेन म्हणून बरोबर बरोबर तर पहिली गोष्ट तर तुम्हाला जे तुम्ही बोलले ते सांगायला लागेल तिथे जाऊन की बाबा तुमचं माझं एवढं एवढं काम होऊ दे हे काम झालं की मी ते करून टाकेन त्याच्या पहिले तुम्ही शनिवारच्या दिवशी शनि मंदिरामध्ये जाऊन शनिदेवाच्या पुढे एकदम शनिदेवा शनिदेवाच्या पुढे न जाता थोडंसं शनिदेवाच्या क्रॉसला जाऊन दर्शन करायचं आणि थोडं तेल आणि एक हार आणि हे सर्व तुम्ही तिथं अर्पण करायचं ठीक आहे त्याच्यानंतर त्याला प्रदक्षिणा करायची कोणाला शनिदेवाला प्रदक्षिणा करायची ते झालं आहे तुमच्या मनावर आहे तुम्ही एक केली तरं खूप चांगलं आहे हा ह एक प्रदक्षिणा करायचे त्याच्यानंतर बजरंगबलीचं जाऊन दर्शन घ्यायचे आणि त्या दिवशी थोडंसं काहीतरी दानधर्म करायचे तिथं बसलेले असले लोकं वगैरे जे गरजू लोकं आहेत तेवढं काय ना एकदम तर नाहीच जाणार तुमची साडेसाती हळूहळूपणे थोडी थोडीपणे ती म्हणजे एकदम हे होईल जाईल तसं ते साडेसाती येते तशीच हळूहळू तशीच जाते ही हळूहळू ठीक आहे येस येस सर अवश्य ओके सर ओके